हॅलो हॅलो ताई तुमचं शॉप तुमचं शॉप कुठं आहे आम्हाला भजीया कलरचं कापड घ्यायचं होतं परशुराम जयंती आहे तर हां तुम हां हां हां जेन्ट्ससाठी पण आहे आणि लेडीजसाठी पण आहे का

हो का हो सगळे क कपडे वगैरे सगळे म्हणजे व्यवस्थित आहे मॅच होईल तसे आहे ना तेच मी तुम्हाला विचारणार होते शॉपचा नंबर वगैरे कुठं आहे काय दुकान तुमचं

हां हां बरं बरं हो हो हां हां व्यवस्थित रेट लावाल आम्हाला आम्ही आलो की कपड्याची कॉलिटी वगैरे कशी आहे छान आहे का

हां हां बघूया हां हां फेटा वगैरे ते स परशुरामाला जे आपण साज करतो ते हां हां

हां हां बरं हो आम्ही उद्याला येऊ आणि तुमच्याकडून ते कपडे वगैरे घेऊन जाऊ स्टॉक अवेलेबल असेल ना तुमच्याकडे जय जयंती निमित्त हो उद्याला आम्ही दुपारपर्यंत येऊन जाऊ आणि हो हो थोडा वेळ वेळच लागेल आम्हाला यायला हां पूर्ण भगवे भगवंच हे घ्यायचं आम्हाला हां हां हां